काही नाही बस टी व्ही बघत होती

बघायचं तुम्ही बघितलं नाही का अजून हो यार खूप छान आहे तो हो मी पण बघितलं बघितला तो पण मला परत बघायला आवडेल कारण की सिरिअसली रितेश देशमुखचा मला खूप आवडतो त्या दोघांची जोडीच एकदम पफेक्ट आहे आणि खूप भारी ऍक्टिंग केलेली आहे आणि जेनेलिया तर एवढं शांत वाव तिचं खूप क्युट वाटते ती त्याच्यामध्ये मी पण खूप आवडले त्यांचा पहिलाच मुव्ही हो ना त्या दोघांची तिचं मराठी एकदम ते खूप वेगळं वाटतं आणि खूप छान वाटतं ऐकायला आणि त्या दोघांची जोडी पण इतकी भारी वाटते ना आणि एवढ्या वर्षानंतर ते एकत्र आले परत खूप छान वाटतं

हो आपल्या भाषेत आपल्या भाषेत ऐकायला छान वाटतं कलाकार कलाकार खूप छान आहे हो हो त्याच्यामुळेच ते बरं वाटतं आणि साँग्ज पण खूप छान आहेत आणि त्याच्यात सलमान खानची एन्ट्री आहे छान भारी हो त्या दोघांची दोघांची जोडी एकदम भारी आहे त्यामुळे त्या दोघांमुळेच मला तो मूवी बघावा वाटला आणि चालेल बघितलेला आहे तरी पण मी पुन्हा तुमच्यासोबत येऊ शकते बघायला केव्हा जायचं मग मी लग्नाची बेडी मराठी सिरीयल आहे आपल्या स्टार प्रवाहवर होती एकदम क्युट वाटतो संकेत पाठक मला पण खूप आवडतो मी त्याच्या आधी एक सिरीयल होती छत्रीवाली फक्त तो मला आवडतो म्हणून मी त्याची ती पूर्ण सिरीयल मस्तपैकी मी हॉटस्टारवर पूर्ण एपिसोड कंप्लिट केले कारण मला तो खूप आवडतो एकदम त्याची ऍक्टिंग वगैरे दिसायला पण एकदम गोड आहे तो हो एकदम रॉकिंग आहेत त्या खूप छान आहे मधुराणी हा ती पण खूप गोड आहे तिचं ठरलेलं असतं ते माहिती हा मला संकेत पाटील खूप आवडतो हो सिरीयलही खूप छान आहे हा खूप वेगळी स्टोरी आहे म्हणजे त्याच्यामध्ये हा वेगळं काही बघायला बघतांना ते कॉमन नाही वाटत ती अशी हो ते तर हो हो मला पण हो ॲक्चुली मग हे ह्या सिरीयल ना आपल्याला स्कूल टायमिंगमुळे असं म्ह म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी नाही एपिसोड बघितले गेले ना मी काय करते आठवड्याभराचे एपिसोड एकाच दिवशी बघून घेते आणि मला कंटिन्यू बघायला खूप आवडतं मग मी एकाच दिवशी नाही बघत मी एकाच दिवस अर्ध्या तासाचा एपिसोड म्हटल्यावर ना असं वाटतं अरे संपून पण गेला तर पण म्हणून मग मी हॉटस्टार बघत असते बघ हो त्याची पर्सनालिटी एकदम भारी आहे खूपच भारी आहे मला खूप आवडतो अय्या आपली आवड तर खूप आपली आवड एकदम मिळतीजुळतीच आहे हो हो हा हा चालेल जाऊ जाऊ